वृद्ध लोकं अ अंथरुणाला खिळतात खा खिळतात कारण की त्यांचं ती वय खूप झालेली असते आणि त्यामुळे त्यांना खूप असे बिमार म्हटल्यासारखे राहाते म्हणून त्यांना ती अंथरुणाला खिळण्याची सवय असतात आणि जास्तीत जास्त वृद्ध लोकं हे घरी आणि आपल्या घरी आराम अंथरुणाला खिळत असतात म्हणजे झोपले झोपले राहतात त्यांचे वय झाल्यामुळे त्यांना काही सुचत नाही काम करता येत नाही कुठे जाता येता येत नाही काय करावे काय नाही त्यांना काही सुचत नाही जसे बालवयात आपली बुद्धी असते तशीच त्यांची वय झालं की बुद्धी होऊन जाते म्हणून त्यांना काही सुचत नाही म्हणून ते फक्त आपल्या जसे म्हणतो की आपण बाजीवर बेडवर किंवा पलंगावर असे झोपले राहतात त्यांना फक्त त्यांचं तिथून तेवढं वय आयुष्य आणि वय काढणं असतील म्हणून ते दररोज त्या अंथरुणामध्ये पडले राहत असतात म्हणजे आपण मनुखी आराम करत राहत असतात त्यांची कुटुंबीय दररोज ही काळजी घेतच असते त्यांना सकाळी चहा नाश्ता पाणी नियमित आणि जेवण वेळेवर जेवण वेळेवर पोळ्या त्यांना जर आजार असल कोणतं तर त्यांना डॉक्टर ट्रीटमेंट हे सगळं त्यांना कुटुंब देत असतात टाईमात त्यांचं जेवण वगैरे चांगलं आहे की नाही आहे हे सगळं ते कुटुंब बघत असतात